मी मित्र किंवा कुटुंबासोबत सहलीला जाताना शक्यतो करून एखादे छोटंसं धार्मिक क्षेत्र असं निवडतो की जिथे निसर्गात चं वरदान आहे किंवा निसर्गाचं तिथं भरपूर हे आहे की अशा म्हणून स्वच्छ वातावरण प्रसन्न शुद्ध हवा आणि आजूबाजूला भरपूर झाडी असं असेल तर त्या ठिकाणी लहान मुले किंवा जी वयस्क लोकं असतात त्यांनासुद्धा सगळ्या प्रकारचा असा आनंद मिळू शकतो आणि सगळं कुटुंब आणि मित्रमंडळी जर असतील तर तिथं एक वेगळ्या प्रकारची वेगळ्या प्रकारचा आनंद तिथं आपल्याला मिळू शकतो आणि असं होतं की दे द देवाच्या ठिकाणी गेल्या कारणानं देवदर्शनाची पण किंवा दे देवाची पण ही होती आणि बाहेरच्या मोकळ्या वातावरणाचं जे मा मोकळं वातावरण जे आहे त्याचा पण आपल्याला आपल्या शरीराला म्हण किंवा आपल्याला एक वेगळी प्रकारची ऊर्जा आपल्या शरीराला मिळू शकते आणि सहकुटुंब सह असल्याकारणानं आपले जे सगळे आहे नातेवाईक किंवा जे आपले सगळे मित्रमंडळी जे आहेत त्यांना पण एक वेगळ्या प्रकारची एनर्जी या सगळ्या याच्या वातावरणामुळं मिळू शकते आणि दुसरी गोष्ट हे अशी की स नैसर्गिक ह्याच्यात असल्याकारणानं निसर्गाच्या सान्निध्यात असल्याकारणानं निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते पण एक वेगळ्या प्रकारे न्याहाळता येतं किंवा एक पाहता येतं त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला घ्यायचा होतो त्या ह्याच्यात आपल्याला स्वच्छ हवा मिळाल्या कारणानं आपल्या शरीराला पण काही त्रास होत नाही त्यानंतर वेगवेगळे सुंदर असं सगळ्यांना मिळून एक वेगळी मजा करता येते वेगवेगळे खेळ खेळता येतात त्यानंतर तिथल्या वातावरणामुळे प्रसन्न वातावरणामुळे सगळ्यांच्या एक प्रकारची वेगवेगळी लहान मुलापासून सगळ्यांची पण एक वेगवेग प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते आणि त्या ऊर्जेचा वापर असं होतं की आपल्या पुढच्या तिथून गेल्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात ज्याग हे असतात की जे का आपल्याला म्हणजे आपल्या शरीराच्या हे मरगळ आले असते किंवा जे आपलं हे वाढत तर ते एक वेगळ्या प्रकार उत्साह त्याच्यानंतर आपल्या शरीरात मिळतो त्यामुळे तो आनंद एक वेगळ्या प्रकारचाच आनंद आपल्याला मिळतो